हॅलो हां कमाल टॉकिजमधून बोलत आहे का कमाल च चित्रपटगृहामधून बोलत आहे का हो हो अच्छा बरं मी शुभम देशमुख बोलत आहे इंदिरा चौकातून बोलतो आहे हो अरे पंचवीस तारखेचा छावा चित्रपट बघायचा मी मी मित्रांनी नियोजन केलेला आहे पंचवीस तारखेला बट रात्री नऊ वाजताचा आम्हाला चित्रपट बघायचा आहे तो हो हो तरी दहा ते बारा लोकं जमणार ते पिच्चर पाहायला आम्ही म्हणजे चित्रपट बघायला आम्हाला यायचं आहे हो तर बघा ना तुम्ही मला नऊचा शो जमल्यान जा जमणार का अच्छा नऊच्या पंचवीसच्या शो नाही आहे त सत्तावीसच चालेल मला अच्छा हां ठीक आहे सत्तावीसचा मला चालून जाईल सत्तावीसचा पण नाही अच्छा ओके तर मला तुम्ही तीसचा एक काम करा तीसचा मिळून जाईल ना मला तिकीट पण मला बारा तिकीट हवं आहे नऊ वाजताचा शो मला बारा तिकीट रात्रीच्या हवं आहे ओके हां ठीक आहे ना चालेल चालेल बरं आता मला तुमच्याशी हे बोलायचं आहे की मी बारा तिकीट तुमच्या इथून घेत आहो तर मला काही यामध्ये सूट वगैरे काय भेटणार का तिकीट्समध्ये काहीतरी अच्छा तर यामध्ये मला काही भेटणार नाही बरं बरं पण ते तिकीट्सवर आम्हाला हे कूपन वगैरे आहे ना आमच्यापाशी तर कुपन कुपन वगैरे यामध्ये काही कमी होणार का कुपनमध्ये बारा कुपन आहे आमच्यापाशी जाहिरातीवाल्या तर काहीतरी तर कमी व्हायला पाहिजे ना आम्हाला आमच्यापाशी हा तिकीटवर ते छावा चित्रपट जे आम्ही बघायला येणार आहो त्याच्याच आमच्यापाशी काहीतरी आहे तिकीट्स वगैरे जाहिरातीच्या कूपन वगैरे सगळं काही आहे बारा बारा आहे बारा कम बरं होऊन जाईल ना कमी बरं ठीक आहे ठीक आहे ठीक ओके करून टाका मग ते बुक तुम्ही बरं